चित्रकला करताना विविध प्रकारचे साहित्य वापरले जाते जसे की पेन्सिल चारकोल वॉटर कलर आर्केलिक कलर ऑईल पेंट हे सर्व काही कलाकारांचे आवडीचे असते आणि मला सुद्धा हे आवडतात काही कला कलाकारांना पेन्सिल स्केचिंग करायला आवडते तर काहींना वॉटर कलरचे मनमोहक शेड्स आवडतात माझ्या दृष्टीने ॲक्रेलिक रंग हे बहुमुखी असतात आणि हे जलद सुकतात म्हणून हे सर्वात प्राधान्य देतात साहित्याच्या ब्रँड सब्बल बोलायचं झालं तर कॅमलिन फॉब्रिक कॅसल विन्सर अँड न्यूटन हे काही प्रसिद्ध ब्रँड्स आहेत जे भारतात सहज उपलब्ध असतात वॉटर कलरसाठी विन्सर अँड न्यूटन आणि ॲक्रेलिक क रंगासाठी फॅब्रिक कॅसल हे माझे आवडते ब्रँड आहे हे साहित्य मी स्थानिक आर्ट स्प्लाय स्टोअरमधून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरून खरेदी करतो चित्रकलेच्या साहित्याचा वा विचार केला तर ते महाग असू शक्ती विशेषतः उच्च प्रतीचे ब्रँड निवडले तर मात्र सर्जनशीलता हाच कलाकारांचा खरा आहे मोठा आधार काही मूलभूत आणि किफायतशीर साहित्याने देखील उत्तम कलाकृती तयार करता येते महत्त्वाचे म्हणजे कलाकारांनी आपल्या शैलीप्रमाणे साहित्य योग्य वापरला पाहिजे त्यामुळे कलाकारांनी आपला अनुभव वाढवण्यासाठी विविध साहित्य वापरून बघायला पाहिजे आणि सुरवातीला तसे बघितले तर कमी पैशांचेच त्यांनी रंग विकत घ्यावे अशी माझी विचारधारा आहे